कोणता पण कला असो का कानीज असो काय पण असो कोणत्याही कला कलामध्ये हे वृत्तपत्र हे महत्त्वाची भूमिका निभवते कारण काय आहे कोणताही न्यूज आपल्या माणसांना वृत्तपत्रा द्वारे ओळखले जातात कारण काय वृत्तपत्र हे आपल्या हर घरी जाणारे पत्र म्हणजे वृत्तपत्र आहे आणि कलाकार म्हणजे आपले कोणतेही कलाकार नाही त्याच्या कलाचा माध्यम एक पसरवण्याचा काम करतो वृत्तपत्र ते कोणती पण कला असो याचा पसरायचा काम म्हणजे वृत्तपत्र करतो न्यूजद्वारे वृत्तपत्र करतो आणि कलामध्ये आपल्याला का भरतनाट्यम असेल त्याची पॅक्टिस असेल त्याचा क्लास असेल काही त्याची कोणती पण माहिती हे वृत्तपत्रा द्वारे लोकांना कळवितात येते म्हणून वृत्तपत्र हे महत्त्वाचा आणि अतिशय कलेचा पसरण्याचा माध्यम आहे म्हणून हे वृत्तपत्र आम्ही सगळे वाचतो आणि आपल्या परिसरामध्ये पण वाचायला सांगतो